मी लहानपणी एक कविता वाचली होती मामाच्या गावाला जाऊया ती सर्वांनीच ऐकली असेल ती कविता अशी आहे झुकू झुकू झुकू झुकू अगिनगाडी धुरांच्या रेषा हवेत काढी पळती झाडे पाहूया मामाच्या गावाला जाऊया म्हणजे लहानपणी जो गावाला जाण्याचा आनंद असतो तो जितका मामाच्या गावाला जाण्याचा असतो तो मला वाटते बाकी कुठल्याही गावाला जाण्याचा नसतो त्यात दिला आहे पळती झाडे पाहूया मामाच्या गावाला जाऊया त्यातून मी असं शिकलो की लहानपणी जी आम्ही मामाच्या गावाला जात होतो तेव्हा पळती झाडे पाहात होतो म्हणजे ॲक्च्युली झाडं पळती नव्हती पळत नव्हती पण ते कवितेत लिहिलेलं असते पळती झाडे आपण गाडीत बसलेलो आहे झाडे पळताना दिसत आहे पण आज जेव्हा आमची मुलं त्यांच्या मामाच्या गावाला जातात तर त्यांना रस्त्यानं जाताना झाडं दिसत नाही कारण आपण वृक्षतोड इतकी केलेली आहे त्यातून हे शिकलो की त्यावेळेस पळती झाडे पाहूया मामाच्या गावाला जाऊया यात म्हणजे निसर्गरम्य वातावरण होतं निसर्गाची लोक जपवणूक करत होते आज ती जपवणूक कोणीही करत नाही म्हणून मला खेदाने असं म्हणावंसं वाटते आता यातून मी असं शिकलो की आपण जर निसर्गाची जपवणूक केली नाही तर कविता अशी राहील ना झुकू झुकू अगिनगाडी ना कुठेही पळती झाडे पाहूया कशाला मामाच्या गावाला जाऊया आपल्याच गावात आपण राहूया